बुलढाणा जिल्ह्यामधे सर्व धर्मांचे लोक भरपूर प्रमाणात राहतात म्हणजे जेवढे ख्रिश्चन आहेत तेवढेच हिंदू आहेत तेवढेच बुद्धिजम आहेत तेवढेच मुस्लिम आहेत त्याच्यामुळे प्रत्येक जण प्रत्येक धर्म आपापल्या पद्धतीप्रमाणे प्रत्येक सण त्यांना वाटेल तशा पद्धतीनी करतात त्याच्यामध्ये कोणीही हस्तक्षेप करत नाही आणि त्याच्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सगळ्या पद्धतीचे सण कसे असतात हे पाहण्यासाठी लोग बुलढाणा जिल्याच्या ठिकाण असल्यामुळे हे सगळे सण कसे साजरे केले जातात हे पाहण्यासाठी भरपूर लांबून लांबून येतात म्हणजे त्याच्यामध्ये गुढीपाडवा असो त्याच्यामधे रमजान ईद असो त्याच्यामध्ये ख्रिसमस असो त्याच्यामध्ये बुद्धपौर्णिमा असो कोणताही सण असला की बुलढाण्याचे रस्ते भरभरून अगदी वाहतात लोक त्याचा आनंद पण घेतात आणि अशा पद्धतीने प्रत्येक धर्माचा प्रचार पण इथे होतो